योगा अभ्यासामुळे जर मानसिक आणि भावनिक आरोग्यावर परिणामाची गोष्ट येत असेल तर म्हणजे खूप मो मोठा परिणाम होतो योग अभ्यासामुळे कारण की योगा करताना आपलं जे शरीर आहे ते पूर्ण एकदम रिलॅक्स मोडवर असतं एकदम आरोग्य म्हणजे तुम्ही जर रोज योगा करत असाल तर योगा करताना आपल्या बॉडीची हालचाल होत राहते वापस इथं मग श्वसन संस्थाही खूप चांगली होत राहते जे पण कोणतीही शरीराची हालचाल शरीराचं कोणताही अवयव तो चांगल्या प्रकारे चांगल्या प्रकारे आपण त्याचे एक ह त्याचा अभ्यास करत राहतो वापस योगामध्ये जास्त पो पोटाच्या पोटाच्या वि विषयी खूप योगा आभ्यास होत राहतो यो योगामध्ये जास्तीतजास्त ज श्वसन संस्था ही खूप चांगल्या प्रकारे काम करत असते श्वसन संस्थेमुळे आपले जे रक्त रक्त म प्रसरणाची श क्षमता असते म्हणजे रक्त जिथून वहात असतं ते रक्त वाहण्यास खूप मदत होते तर असाच योगा म्हणजे सर्वांनीच केला पाहिजे आणि रोज योगा केला पाहिजे असं माझं म्हणणं आहे